हॅलो मल मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हल्स अच्छा कोणाशी बोलणं झालेलं काल

हो हो मी चौकशी करून ठेवते म्हणजे तसं तुम्हाला मग कळवते मी आणि तिथे ते बालगंधर्वचं कलादालन आहे ना तिथे चांगले आर्ट एक्झिबिशन्स पण असतात

हो मी चौकशी करून तुम्हाला मग तसं कळवते बरं हां हो हो ते बघते मी अजून कुठे कुठे तुम्ही ह्याला पण जाऊन या वानवडीचे शिंदेछत्री आहे ना तिथे पण जाऊन या त्याच्यानंतर जाधवगड आहे तिथे तर एक छान हॉ हॉटेल केलं आहे त्यांनी एकदम असं सीनिक वगैरे वाटतं छान आहे ते तिकडे पण जाऊन येऊ शकतात तुम्ही वेळ असला तर हो हो बरंच अंत अंतर आहे पण मग तो चांगलंच तेवढं तुम्हाला नवीन हे एक्सपिरियन्स हो आहे की ब्रिटिश लायब्ररी आहे एफ सी रोड एफ सी रोडला वैशालीच्या समोर आहे तर तशी जवळच आहे आणि ती जवळपास सगळं म्हणजे तुम्ही फर्ग्यूसन कॉलेज पण आपलं आहेच त्या तिथे तिथे पण तुम्ही बघू शकतात हो हो शनिवारवाडा तर आहेच ना नऊ ते पाच त्याचे हे आहेत वेळ बरोबर तर वे हे आमचे वेगळे वेगळे पॅकेजेस आहेत ते काहीजण विथ पेट्रोल आहेत विदाउट पेट्रोल मग गाईडचे वेगळं कमिशन्स आहेत आणि हे ते तर ते सगळेजण मी तुम्हाला मेल करीन तुम्ही मला याच नंबरवर हे कराल का मेसेज कराल मेल आय डी म्हणजे मी तसं कळवेन मग तुम्हाला आणि त्या मेलवर मेल करून मग तुम्ही तसं चूज करा आणि मग आम्हाला अर्धी बुकिंग अमाऊंट पाठवायला लागते तुम्हाला आणि मग उरलेली अर्धी झालं की हो हो पण मग गाडीनुसार तसे रेट्स आमचे बदलतात हां हो आहे ना हो तुम्ही मला मेसेज करा ह्याच्यावर मेल आय डी म्हणजे मग मी तुम्हाला कळवते तुम्ही तुमचं नाव काय म्हणाला परत ठीक आहे ठीक आहे म्हणजे म्हणजे ठेवते मी

चालेल हो हो ठीक आहे माझं नाव श्रुती